प्रेक्षक म्हणून मी एक मॅच बघायला गेलो होतो कबड्डीची जी आमच्याकडे रायगड प्रिमियर लीगला झाली होती ज्यामध्ये दोन टीम्स होत्या रायगड बुल्स आणि पेदारी इलेवन त्या दोघांमध्ये कबड्डीची जी मॅच झाली होती ती मॅच खूप थरारक होती म्हणजे जेव्हा रायगडने बावीस पॉईंट केले होते तेव्हा पेदारीचे फक्त दोन पॉईंट्स होते त्यामध्ये जो चेतन नावाचा प्लेयर होता त्यांनी रायगड बुल्सचा प्लेयर प्लेयर होता त्यानी बारा पॉईंट आणले होते त्याच्यानंतर सगळ्यांना वाटत होतं की रायगड बुल्सच जिंकणार आणि थोड्या वेळातच जेव्हा ग्राउंड श ट्रान्स्फर केला जातो तेव्हा पेदारी इलेवनने त्यांना पेदारी एलेवनचे त्याच्यानंतर बत्तीस पॉईंट झाले आणि रायगड बुल्सचे अठ्ठावीस पॉईंट होते म्हणजे जवळजवळ चार पॉइंटने हरवलं तर त्याला एकच कारण होतं की चेतन पाटील जो मेन रायडर होता त्याला दुखापत झाली होती त्याचा एक अनुभव सांगू शकतो की टीममधला एक प्लेयर जरी इंज्युअर्ड झाला किंवा एका प्लेअरला दुखापत झाली तरी तुम्ही हातात आलेला जिंकलेला सामनासुद्धा हरू शकता हा अनुभव मला तिथे आला कारण जी हातात आलेली रायगड बुल्सच्या मॅच होती ती पेदारी एलेवनने पुन्हा पाच पॉईंट जास्त करून जिंकली तर हा एक चांगला अनुभव आहे की तुमचा टीमवर्क असेल किंवा तुमचा टीम मजबूत असेल तर तुम्ही काही करू शकता तुम्ही एका प्लेअरवर डिपेंट राहात किंवा एका प्लेयरवर तुम्ही तुम्ही राहिलात की नाही या याच्यामुळेआपण जिंकत नाही तर टीमवर्क महत्त्वाचं आहे हा अनुभव मला तिथे मॅच बघताना आला